तसं बघ दरवर्षी आम्ही आम्ही आमच्या गावी जायचो पण एकदा आम्ही फॅमिली मेंबरने जे ठरवलं की एकदा आईच्या गावी जायचं मावशीची मुलं मामाची मुलं आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आईच्या गावी जायचं असं म्हणून ठरवलं आम्ही गेलो ठरवलं त्याप्रमाणे तिकडे गेलो तिथे असं तिन्ही बाजूंनी डोंगर आहेत आणि एका बाजूला खाडी खाडी लागते आणि तिथे ना ही कोणतं नेटवर्क आहे ना काही आम्ही जेव्हा गेलो तर मोबाईलला ना नेटवर्क होतं नाही पुढे रेंज ना काही नाही फक्त लँडलाईन तिथे यूज कर भेटत यूज करत होते इकडची लोकही त्यावर हे आम्ही ऐकून होतो फक्त की लहानपणी आम्ही गेलेलो होतो एवढ्या अंदा अंदाज नव्हता पण हे ऐकून होतो पण तेव्हा आम्ही अनुभव असा आला त्या वक्तीचा की तिन्ही बाजू डोंग असल्या कारणाने तिथे नेटवर्क नाही पहिल्यांदा आम्हाला असं जाणवलं तिकडे पन तिकडचं जे निसर्गरम्य वातावरण परत आम्ही जे फिरलो तिकडे ते एक सहल असं सहल म्हणजे एकदम रोमांचक असं मस् एकदम वेगळंच वाता हे झालेलं वाटत होतं तिकडची लोकं जेव्हा मी बघितली सकाळी उठून जाणार काही मच्छी मारायला जायचे खाडीवरती जायचे तर सकाळी काही जणं जंगलामधे लाकडं तोडायला जायचे वगैरे ते ते आम्ही अनुभव पुष्कळ अनुभव घेतला त्याचा आणि त्याचा आनंदही घेतला त्याचा डोंगरातून येणारे झरे त्यामध्ये एखाद्या आपण धबधब्याखाली जातो तसं तिकडे काही धबधबे छोटेछोटे धबधबेही होते धबधबे होते त्या धबधब्यामधे अंघोळ करण्याचा अनुभव हे हेच्या अनेक याच्या पंधरा ते वीस दिवस आम्ही ती पंधरा दिवस तरी तिथे होतो अशी असं वाटतं पंधरा वीस दिवस राहावे असं वाटत होतं जास्त दिवस राहता नाही आलं परंतु ती एक अनुभव वेगळाच आलेला या बाबतीमधे ती खरोखर आणि या यापुढे असं वाटतं की ते कधी नाही दोनतीन दिवसासाठी तिकडे जावंच असंही आम्हाला वाटतं